आमचा हिंदू धर्म अतिशय चांगला आहे आरोग्याच्या काळजी घेण्याच्या दृष्टीने तो आम्हाला अतिशय मार्गदर्शन करतो सकाळी लवकर उठणे योगासनं करणे वेगवेगळी आसनं करणे आणि व्यायाम करणे तसेच आपले शरीर सुदृढ राहण्यासाठी सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे व्यायाम करणे अशा तऱ्हेने आम्हाला शारीरिक मदत करतो मानसिकदृष्ट्या पाहिलं तर आम्ही आमच्या धर्माचे जे काही श्लोक आहेत किंवा त्याच्यामध्ये जे शिकवणारे वेगवेगळ्या रुढी आहेत त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करतात आणि शंकराचार्यांची जी स्त्रोत्रं आहेत ती आमच्याकडनं म्हणून घेतले जातात आम्ही ते चांगल्याप्रकारे मुखोदगत करतो आणि ती मुखोदगत केल्यामुळे आमच्या जीवनाला एक वेगळा आकार येतो आमची बोलण्याची भाषा सुधारते आणि आम्हाला मानसिक शांतता अतिशय चांगली मिळते आम्ही त्याप्रमाणे व्यवस्थित आम्हाला शारीरिक आणि मानसिक मदत मिळाल्यामुळे आमचं जीवन जास्तीत जास्त सुखकर करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि त्याचा आम्हाला आनंद मिळतो तसं पाहायला गेलं तर आम्हाला हिंदू धर्मामध्ये ज्या वेगवेगळ्या सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ज्या वेगवेगळ्या घटना असतात त्या घटनाचं मार्गदर्शन अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे आणि आमचे मानसिक तब्येत अतिशय उत्तम राहून आम्ही तब्येतीला व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतो आम्हाला वेगळी ऊर्जा मिळते आम्ही त्यामध्ये सुखी राहतो आम्हाला अतिशय आनंद मिळतो आम्ही व्यवस्थित राहून आमचं जीवन घडवू शकतो